आमच्या भागातनी राजकीय पक्ष म्हटलं तर बी जे पी झालं काँग्रेस झालं राष्ट्रवादी काँग्रेस झालं शिवसेना आहे बी एस पी बहुजन पार्टी आहे तर हे एक ह्या पक्ष आहेत आणि त्यामध्ये नेत्यांची पण खूप मग हे सपोर्ट होते मदन येरावार आहे संजय राठोड आहे पवन जयस्वाल आहे विखे आहे मिर्झा आहे असे भरपूर आहे माणिकराव ठाकरे असे भरपूर नेतेसुद्धा आहे आम्ही त्यांच्याकडे वारंवार काही समस्या मांडतो पण त्या समस्येचं ते बिलकुलही एक मनावर न घेता या लक्ष देत नाही फक्त त्या वेळेला तात्पुरता होकार देतात आणि त्या समस्येचं कुठल्याही प्रकारे निराकरण नाही करत त्यामुळे त्या नेत्यांचा काही आम्हाला जास्तीत जास्त इथं काही फायदा होत नाही कारण की आताच्या कंडीशनला ही रस्त्याची दुर्व्यवस्था झालेलीए खूप खराब झाले रस्ते त्यांना आपण सांगितले की सर इथले रस्ते खराब आहेत इथली व्यवस्था करा या गार्डनला सौंदर्यीकरण करा इथे लाईट्सची व्यवस्था करून द्या पण त्या कुठल्याही प्रकारच्या अद्यापही झालेल्या नाही आहेत त्यामुळे त्या नेत्यांचा काहीच फायदा होत नाही